मराठी भाषेचा वापर का काळाप्रमाणे कसं बदलत चालला आहे आणि त्याच्या संस्कृतीमध्ये प्रभावही बदलत चालला आहे जसे आपण व जर माहिती असेल तर इतिहासामध्ये मराठी भाषेचा असा खूप जास्त वट होता जेव्हा शिवाजी महाराजांनी अख्खा भारत जिंकला होता तेव्हा कसं त्यांचे एक मराठ्यांचं साम्राज्य होतं आणि ते मराठी प्रत्येक भागात पुरा भारतभर बोलली जायची तर त्याच्यानंतर कसं जे सण साजरे करत होते जे सर्व मराठी सण त्याच्या व्यतिरिक्त त्यांची साजरे करण्याची पद्धत जे विशेषत जे संस्कृती होती ती आधी चांगल्या रीतीनं स्टेप बाय स्टेप लोकं पाळत होते पण कसं आता जसं जसं काळ समोर येत चालला आहे जसं जसं सर्व डिजिटलाईज होतं चाललं आहे सर्व सातत्याने वाढत चाललं आहे तर आताचे जनरेशनचं कसं झालं आहे की ज्या संस्कृतीने ते सर्व सुरू केलं होतं ती संस्कृती कमी झाली काही भागामध्ये लोकं साजरे करतात सर्व सण काही भागामध्ये नाही करत काही भागात जे साजरे करतात त्यांना ही पू पूर्ण पद्धत माहिती नसते ते सण साजरे करण्याची काही नेमकेच असे लोकं भाग आहेत तर ज्यांना माहिती असते की हे कशा पद्धतीने होतात म्हणून तर ते कसं संस्कृती हळूहळू कमी चालत चा होतं आहे मराठी भाषेच्या वापरासोबत सोबत